कापड विणणं किंवा मातीची भांडी बनवणं दागिने बनवणं लाकडावरचं कोरीवकाम करणं अशा पद्धतीच्या अनेक हस्तकला आपल्याकडे अस अस्तित्वात आहेत पूर्वी बारा बलुतेदारी आपल्याकडे अस्तित्वात होती आणि त्या जरी नष्ट झाली बारा बलुतेदारी पद्धती जरी नष्ट झाली तरी राज्यात अनेक काही पारंपरिक कला अजूनही अस्तित्वात आहेत आणि त्या नक्कीच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असतात आणि अशा पद्धतीनेच या कला ज्या आहेत त्या पुढे जात असतात वारशाने पुढे नेला जात जात असतात अगदी आपल्या या कलेबाबत म त्या कुटुंबाला एक अस्मिता देखील असते स्वाभिमान असतो आणि मनापासून ही जी आपली कला आहे वारशाने चालत आलेली ती सेवाभावाने पुढची पिढी करत असते